भारतातील अन्न विविधता स्वाद आणि रंगाने समृद्ध आहेत तसेच भारतातील पदार्थ हे भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे आणि आणि आपण बाघायला गेलो तर भारतातील प्रत्येक प्रदेशाची खास पदार्थ आहेत जसे की उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पश्चिम भारतीय आणि पश्चिम भारतीय आणि पूर्व भारतीय तर आपण आता तुम्हाला मी सांगतो की उत्तर भारतामध्ये पदार्थ कोणते बनतात म्हणजे सगळ्याच उत्तर भारतात दक्षिण भारतात पूर्व भारतात आणि पश्चिम भारतात पदार्थ आणि मसाले कोणकोणते बनतात ते आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण उत्तर तुम्हाला मी सांगतो उत्तर भारतातील अन्न त्यातील पदार्थ आणि मसाले तर उत्तर भारतात पदार्थ बटर चिकन दाल मखनी पनीर टिक्का असे काही पदार्थ आहेत आणि उत्तर भारतातील मसाले बघाय गेलं तर हळद लाल मिर्च जिरं तर आपण बघूया दक्षिण भारतातील अन्न दक्षिण भारतातील अन्न बघाय गेलं तर त्यातील पदार्थ म्हटलं तर पावभाजी दाबेली थाली आणि वडापाव आणि पश्चिम हे दक्षिण भारतातील मसाले बघाय गेलं तर सांबर पावडर रस्सम पावडर आणि हिंग आता आपण बघूया पश्चिम भार भारतातील अन्न तर पश्चिम पश्चिम भारतातील अन्नामधील पदार्थ आपण बघा गेलं तर पावभाजी दाबेली आणि वडापाव आणि पश्चिम भारतातील मसाले बघाय गेलं तर साबुदाणा हिंग आणि चाट मसाला आता आपण बघूया पूर्व भारतातील अन्न तर पूर्व भारतातील अन्नामधील तुम्हाला पदार्थ सांगतो जसं की मच्छर झोल फिश करी फिश म्हणजे मच्छर म्हणजे फिश करी आणि मिठा दही आणि पूर्व भारतातील अन्नाचे मसाले बघाय म्हटलं तर पंच पंचफोरन अदरक आणि लसूण आता आपण बघणार आहोत म्हणजे आता तुम्हाला मी सांगणार आहे दैनंदिन जीवनात वापरले जाणारे सामान्य मसाले सामान्य मसाले म्हणजे आपण दररोजच्या वापरात जे वापरतो ते जसं की जिरं हळद लाल मिरच्या आणि गरम मसाला तर आपण पहिल्यांदा पाहूया जिरं जिरं हा एक असा पदार्थ आहे जो विविध पदार्थामध्ये वापरला जातो आणि त्याला स्वाद आणि सुगंध आणतो हा आहे जिऱ्याचा गुणधर्म तसेच आता आपण हळदीचा गुणधर्म पाहणार आहोत तर हळदीला गुणधर्म असा आहे की त्याचा रंग आणि स्वादासाठी वापरले जाते म्हणजे त्याला रंग कोणत्याही पदार्थाला रंग आणि स्वाद येण्यासाठी हळदीचा वापर केला जातो तसेच तिला औषधी गुणधर्म आहे म्हणजे तिला औष म्हणजे हळदीचे झाड किंवा हळद ही औषधी वनस्पती आहे असं आपण म्हणू शकतो आता आपण बघणार आहे की लाल मिर्च लाल मिरचीचा काय फायदा आहे लाल मिरचीला म्हणजे आपण लाल मिरची त्यापासून चटणी बनवू शकतो आणि म्हणजे लाल मिरची मिरचीचं गुणधर्म म्हटलं तर त्याला तिखटपणा असतो आणि कोणत्याही पदार्थाला रंग येण्यासाठी म्हणजे की जसे की आपण आमटी ते त्यासाठी रंग येण्यासाठी आता आपण हे झाले लाल मिरचीचे गुणधर्म आता आपण बघणार आहोत गरम मसाला गरम मसाला कशापासून तयार केला जातो तर प्रत्येकी एकत्र मसाल्याचे म्हणजे आता जसे की मसाला आता आपण वर म्हटलं जिरं हळद लाल मिर्च आणि काय असेल ते लसूण ते ते एकत्र करून ते एकत्रित केल्यामुळे मसाला तयार होतो म्हणजे म गरम मसाल तयार होतो आणि जे आपण खाद्यपदार्थामध्ये घालतो म्हणजे गरम मसाला खाद्यपदार्थात का घालावा तर गरम मसाल्यामुळे कोणतेही मजे पदार्थ असला तर त्याला चांगला स्वा स्वाद आणतो आणि वासही खूप चांगला येतो त्या गरम मसाल्याचा असेच हे मसाले यामुळेच हे मसाले भारतीय अन्नाच्या विशिष्ट चविसाठी आणि गुणधर्मासाठी महत्त्वाचे असतात